निगेटिव्ह एक्सपीरियन्सबद्दल म्हटलं तर मी इतक्यातच एका प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगते आणि ते म्हणजे डव साबण दरअसल ते असं झालं होतं की जे डव साबण आता खूप जास्त त्याची ॲडवर्टाइजमेंट वगैरे सुरू होती तर मी म्हटलं चला एकदा घेऊनच बघावं आणि जेव्हा मी त्याला यूज केला तर मी तुम्हाला सांगू ही नाही शकत त्याचे मला किती काही काही म्हणजे साइड इफेक्ट दिसायला लागले त्यातून एक म्हणजे जो त्याचा वादा होता की तो स्किनला सॉफ्ट वगैरे करेल तर मी त्याला यूज केला आणि बघितला की तो खरंच सॉफ्ट वगैरे करतो का तर ते लावल्यानंतर मला माहीत झालं की माझी स्किन खूप जास्त चिकट आणि कोरडी पडायला लागली होती सॉफ्ट तर खूपच दूरची गोष्ट आणि एकदा ते साबण लावल्यानंतर लवकर निघतसुद्धा नव्हता भलेही त्याचा सेंट वगैरे चांगला होता पण तो यूज करण्या लायकीचा तर मला बिलकुलच नव्हता दिसला आणि तसं जर म्हटलं तर ते एकावर एक फ्री होता पण ज्या मी त्याची म्हणजे मागे बघितले की त्यात कोणते कोणते इंग्रिडियंट वगैरे टाकलेले आहेत तर त्यात मला आढळलं की एक सिलिकॉन नावाचा इंग्रिडियंटसुद्धा टाकलेला आहे आणि सोडियमसुद्धा टाकलेला आहे जे की म्हणजे स्किनसाठी जर आपण म्हटलं तर ते खूप जास्त हार्मफुल असतात आणि ते सहजासहजी ज्याच्यावर त्याच्यावर बॅनसुद्धा आहे तर मी जेव्हा हे बघितलं तर मी याबद्दल कम्प्लेंट केली आणि डव साबणाबद्दल खरंच मग खूप मोठ्ठी हे झाली की म्हणजे लोकांना त्याचं जो खूप साऱ्या लोकांना माझ्याबद्दलच म्हणजे माझ्यासोबत होते आणि तसंच त्यांना आढळला की हा खरंच हानिकारक आहे कारण की डवनी आत्ताच एक नुकताच बेबी साबनसुद्धा सुरू केलेला आहे की जो आपल्या बेबीजसाठी सुद्धा हानिकारक असू शकतो पण लवकरात लवकर आ हा जो आम्ही त्याच्यावर डिसिजन घेतला तर त्यामुळे मग आता कोणाला काहीही हानिकारक नाही होईल ते ती खूप मोठी चांगली गोष्ट